मी कुठेतरी वाचले होते की भारतातील राज्य क्रीडा विभागाने लिंगसमानता आणि खेळामधील समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठीही काही पाऊले उचलली आहेत त्या काहीतरी अशा होत्या की सु सुरक्षित जागा प्रदान करणे म्हणजे ब महिलांना खेळामधे प्रवेश करण्यासाठी सुरक्षित आणि सर्व समा सर्व समावेशक जागा प्रदान कर करायला हव्यात मुलींनी बा मुलींना बाहेर आण त्यांना शारीरिक हालचालींसाठी अनुभव घेण्यासाठी सरकारने तरुण मुली मुलींना सुरक्षित वातावरणात बाहेर आणण्याचा काम केलेले आहे अ अकादमीची स्थापना केलेली आहेत सरकारने क्रीडा उत्कृष्टेवर उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अकादमींची स्थापना केलेली आहेत काही खेलो इंडिया नावाचे स्पोर्ट्स फॉर वुमन घटकावरील ऑपरेशन गाईडलाइन्समध्ये महिलांना खेळातील सहभाग वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह स्पर्धांसाठी निधीचा विचार केला जाऊ शकतो आणि केला जात आहे त्यामुळे मला असं वाटतं की तसा एक गव्हर्मेंट लेव्हलवर आणि पॉलिसीच्या लेव्हलवर काम केले जात आहे पण ऑन ऑन ग्राऊंड तसे अजून बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सध्याचं जे मागे विमेन्स वे रेस्लिंग फेडरेशन ज जे प्रॉब्लम झाले त्यांचं जे हेड होते त्या त्यांवरती जे आरोप कर केले गेलेत आणि त्याचा त्यानंतर ज्या आपल्या महिला क कुस्ती स्पर्धेचे जे प्लेयर्स होते त्यांच्या त्यांना जे जी वागणूक दिली गेली ती बरोबर नव्हती त्यामुळे मला असे वाटतं की या ह्या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे आहे कारण ब स्त्री जर आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रा पातळीवर आपला जर मेडल्स किंवा नावलौकीक कमवायचे असेल तर आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष दिलेच पाहिजे